हॅलो गुड इव्हनिंग मॅम ट्रे ट्रे ट्रॅवल एजंट फ्रॉम सिंधुदुर्ग मालवण आम ट्युरिस्ट डेस्टिनेशन महाराष्ट्रात आमच्या खूप आहे टुरिस्ट डेस्टिनेशन खूप आहे तुम्हाला बीचवर जायचं आहे गार्डन किंवा काय आम्ही काय सांगू शकतो कुठची माहिती हवी आहे तुम्हाला अच्छा तर तारकर्ली बीच एक आहे जे सिंधुदुर्ग फोर्ट महाराष्ट्र इकडे सापडला जातो आणि सेकेंडली आम्हाला आहे आंबोली घाट जे खूप फेमस घाट आहे ती कसावडे फो कसावडे पॉईंट असं पण म्हणतात तिकडे टुरिस जण खूप एन्जॉयमेंट करतात तिकडे राहायची पण सोय आहे ते केसरी हे गावाला त्यांचे जवळपास गाव आहे तिकडे आम्ही रूम पण घेऊ शकतो तिकडे जायला आणि तिसरं म्हणजे वेंगुर्ला वेंगुर्ला सिंधुदुर्ग खूप माशामध्ये खूप फेमस आहे आणि तिकडे आम्ही मासे भेटू सगळे सगळे प्रकारचे मासे मासे मासेकऱ्यांसाठी खूप फेमस आहे ते वेंगुर्ला आणि चौथं म्हणजे सावंतवाडी तुम्ही केव्हा ऐकला आहेत का सावंतवाडी सावंतवाडीमध्ये सावंतवाडीमध्ये खूप जुनं खूप वर्ष महाराजा आणि महाराणीचं एक महाल आहे ते खरं आहे ते तिकडे राहात होते आता त्यांचे राहतात तिकडे तिकडे आम्ही तिकडे ट्युरिस्ट जाऊन आम्ही तिकडे आनंद घेऊ शकतो त्या जागेचं ते कसं आहे कसं आहे आम्हाला कळेल तिकडे आम्ही जाऊ शकतो आणि अजून कुठे जायचं आहे तुम्हाला बीचवर जायचं आहे की अजून काय पाहिजे अच्छा सावंतवाडीमध्ये हां वसंत प्लाजा गांधी चौक एरिया आहे तिकडे सावंतवाडीमध्ये लाकडाची सामानं भेटतात गुड क्वालिटीमध्ये सामान भेटू शकतात आम्हाला ना तो लाटणे तबला किंवा खेळणी शोपीस अशाप्रकारे आम्ही वाटतो तिकडे विकत घेऊ शकतो आम्ही आणि तुम्हाला हवं तर तुम्ही डिस्काउंट पण मिळू शकतो त्यासाठी आपल्याला सावंतवाडी मेगा इकडून एक कूपन घ्यावं लागेल तर त्या लाकडीच वस्तूंवर तुम्हाला ऑर ऑफर मिळू शक अजून काय हवं आहे तुम्हाला अजून कुठे फिरायचं आहे आम्ही तर बुक करू ती जागा अजून तुम्हाला बीचच रॅपल कराल का अजून काही हॉटेल्स वगैरे लॉच विजयदुर्ग एक असं भारतातील नाही इंडियामधील सिंधुदुर्गमधील म्हणजे आपल्याला सापडला जातो विजयदुर्ग किल्ला हे अक्षरशः जा तुम्ही टुरिस्ट विजिट देऊ शकतात थँक्स मॅम थँक्यू